मी नांदेड या प परिसरात राहतो तर ज्या ठिकाणी मी राहतो त्या आजूबाजूला बरीेच घरं होमस्टेची सुविधा देतात तर आमच्या येथील नांदेड येथील बरीच पर्यटन स्थळं आहेत जसे की इथे गुरुद्वारा म्हणजे सुवर्ण मंदिराचं एक छोटं व्हजन नांदेडमध्ये पर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे विसावा गार्डन काळेश्वर गार्डन असे बरेच पर्यटन स्थळ प्रसिद्ध आहेत तर या पर्यटन स्थळांना भेटी देण्यास अनेक पर्यटक उत्सुक असतात तर पर्यटकांना आश्रय देताना जे आमच्या आजूबाजूची घरं होमस्टेची सुविधा देतात त्यांना बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावं लागतं

लो स्पीडच्या आव्हनांना त्यांना तोंड द्यावं लागतं पा पाण्याची व्यवस्था तर पर्यटकांना पुरेसं मुबलक प्रमाणात प्रमाणात ते प पाणी देऊ शकत नाहीत इलेक्ट्रिसिटीची इलेक्ट्रिसिटीच आव्हान आहे त्या आव्हानांना देखील त्यांना तोंड द्यावं लागतं अशा बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावं लागतं